जनावरामध्ये चांगल्या जाती ओळखण्यासाठी आपल्याला त्याला बघावंच लागते आपण पाहून जे आहे हे करू शकतो कसा जातीचा आहे कुत्रं कसं नाही कारण की त्याची राहण्याची जी पद्धत असतो त्याला बघून आपण आपल्याला कळते की जातीचा कुत्रा आहे का नाही आहे कारण की जी जातीची कुत्रे असते त्यांची केसं आणि जे चालायची पद्धत रहायची पद्धत थोडी अलग असतो आणि जे देशी कुत्रे असतात त्यांचे केसं आणि रंग थोडंसं वेगळा असतो आणि निरोगी जनावरांची लक्षणे जे आहे ते आपल्याला पाहून कळतो कर कारण की जे आहे निरोगी जनावर असतो ते चालण्या फिरण्यामध्ये खूप चांगले असते आणि जेवणा खावणामध्ये चांगले असते आणि त्यांना कसेही रकमाची खाजवण नाही होत अंगावर त्यांचे केस नाही झडत तर त्याला बघून आपणलाला आपल्याला कळतो की नाही बा तो जानवर जनावर जे आहे ते निरोगी आहे आणि यासाठी जर तुम्हाला वाटून राहिला आहे का जनावर थोडासा वेगळा प्रमाणे हे करून राहिला आहे तर आपल्याला नक्की डॉक्टरची सला घ्यायला पाहिजे नाहीतर असं जे नॉर्मल राहतो आपण स्वतःनंच आपल्याला कळतो ते का जनावर आहे निरोगी का नाही आहे